हॅलो हां किती दिवसांतून कॉल केला हो हो कसे आहात हां हां मी पण मस्त आहे मी तुम्हाला एक सांगते मी कालच ना एक चित्रपट पाहिला कोणता बरं तो अशी ही बनवाबनवी तुम्ही पाहिला आहेत कां हां हां त्यात अशोक सराफांनी किती छान काम केलं आहे ना हो हो सगळ्यांनीच सगळ्यांनीच खूप मस्त काम केलं आहे म्हणजे अशोक सराफ असे असे इंडस्ट्रीत जुने असल्यामुळे त्यांचं असं काम असं छान दिसून येतं हो हो त्यांना असं मामा पण बोलतात सगळे जण अशोक मामा हो त्यांना ते चित्र गौरव पुरस्कार पण मिळाला आहे हो हो हो हो काय मग अजून हो हो चालेल कोणाचं नाटक आहे अच्छा कुठलं नाटक आहे हां हां हां तू सांगू शकतो का जरा त्यांच्याबद्दल म्हणजे मी असं फारसं असं ऐकलं नाही आहे ते मला एक नाटक आठवत आहे एका लग्नाची पुढची गोष्ट त्यांचंच आहे का हां हो हो हो हो झी मराठीवर यायचा तो शो एक मिनिट हां एक मिनिट विमान येत आहे एक मिनिट हॅलो हां अरे त्यांची नाटकंच फार आहेत असं ऐकलं आहे मी पिच्चर पेक्षा हो खूप मस्त काम करतात ते पण हां हां हां हो हो हो अरे कालच मी एक पुस्तक वाचलं बटाट्याची चाळ माहिती आहे का पुलंचं हो पु ल देशपांडेंनी किती छान विनोद केले आहेत त्यात हो हो तुझे असे कुठले आवडते लेखक आहेत का अच्छा त्यांच्याबद्दल थोडं सांगशील हो हां हां अच्छा अच्छा चालेल हो हो चालेल चालेल चालेल चालेल चालेल मी कळवते मी कळवते चालेल हां हां बाय बाय